मी शेतामध्ये साधारणतः दिवसा अर्धा तास घालवते मी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम असेल किंवा लागवड असेल अशा प्रकारची कामं करते अशा प्रकारची कामं करून त्या त्या तब्ब्येतीच्या दृष्टीने देखील माझा मला त्याचा फायदा होतो कारण अशा प्रकारची कामं केल्यामुळे जसं आपण जीमला जाऊन एक्ससाइज करतो तशाच प्रकारची ही कसरत देखील महत्त्वाची ठरते आणि त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये शेतीकाम मला महत्त्वपूर्ण ठरतं मी वकिली क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी काहीसा वेळ शेतीकडे देते मात्र तो देखील वेळ मी पुरेसा देत असल्यामुळे मला देखील शेतीची अधिकाधिक आवड निर्माण झालेली आहे मी शेतीमध्ये जसं की हंगामी शेतीम मध्ये पाव किंवा पावसाच्या मौसमामध्ये जी तरवा लागवड असेल अशा प्रकारची कामं करते ती कामं करण्यास मला खूप आनंद वाटतो कारण एखादं उत्पादन जे आपण आपल्या शेतीमध्ये आपण स्वतः घेतो त्याची चव चाखणं खूप गरजेचं वाटतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपली कसरत होऊन आपलं शरीर देखील व्यवस्थित राहतं त्यामुळे मग मला नक्कीच शेतीकामाचा अत्यंत चांगला फायदा देखील जाणवत आहे